अलीकडे सर्वाधिक वापरली जानारी ॲप्स म्हणजे इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक व्हॉट्सॲप स्नॅपचॅट इत्यादी तसेच मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो आजकालच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमुळे घरबसल्या अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे तुम्ही मोबाईलमध्ये मनोरंजनासाठी गाणे ऐकू शकतात गेम खेळू शकतात व चित्रपट पाहू शकता आजकालचे मोबाईल सिम्स असल्यामुळे तुम्ही त्यांच्या खिशात ठेवून कुठेही जाऊ शकता मोबाईल फोनचा कॅमेऱ्यामुळे तुम्ही फोटो व्हिडिओ बनवू शकता मोबाईल फोनमध्ये कॅलेंडर कॅल्कुलेटर अराम घड्याळ नोटबुक सुविधा असतात म्हणून आता तुम्हाला या सर्व गोष्टी सोबत नेण्याची गरज नाही आपल्या मोबाईल फोनच्या साहाय्याने आपण कॅलेंडर कॅल्कुलेटर अलाम घड्याळ नोटबुक या गोष्टी वापरू शकता कुठेही जायचे असल्यास मोबाईलमध्ये गुगल मॅप जी पी एस इत्यादीचा आपल्याला वापर होऊ शकतो मोबाईल फोनमुळे बँकेत न जाता घरबसल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवणे शक्य झाले आहे मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही ऑनलाईन अन्नदेखील मागवू शकता मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा वापरून कोणतीही माहिती एका क्लिकवर मिळवता येते मोबाईलमध्ये फ्लॅश लाईटची पण सुविधा असते याचा उपयोग अंधारात फोटो काढण्यासाठी होतो तसेच मोबाईलचे तोटेदेखील आहेत मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानिकारक असतात म्हणून कामापेक्षा जास्त वेळ मोबाईल धरून बसू नये मोबाईल इंटरनेटचे भाव भरपूर आहेत यामुळे प्रति माह जास्तीचे पैसे खर्च होतात आजकालच्या तरुणांना अति मोबाईल वापरायची सवय लागली आहे सोशल मीडियाच्या अधिक वापर केल्याने ते वाईट रस्त्याला लागू शकतात लहान मुले मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवतात त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिनाम होतो अति मोबाईल वापरल्याने बुद्धी कमजोर आणि एकाग्रता कमी होते मोबाईल हॅकिंगमुळे गोपनीय माहिती चोरी जाण्याची शक्यता असते वाईट बुद्धीचे लोक मोबाईल कॅमेराचा चुकीचा उपयोग करू शकतात मोबाईल तुटला तर त्यातील सर्व माहिती नष्ट होण्याचा धोका असतो मोबाईलमध्ये हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने कानाच्या समस्या होऊ शकतात वाहन चालवतांना मोबाईल वापरल्याने किंवा मोबाईलवर बातचीत केल्याने अपघात होण्याची शक्यता असते मोबाईलच्या अति वापराने कुटुंबातील लोकांचा एकमेकांमधील संवाद संपलेला आहे प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्येच गुंतलेला असतो